नमस्कार डॉक्टर विक्रांत पाटील का हां हां डॉक्टर माझा प्रॉब्लेम असा आहे की सकाळपासून माझी दाढ खूप दुखते तर आपली ॲपॉईंटमेंट घ्यायची आहे तर आज तुम्ही कुठल्या वेळेत ॲवेलेबल आहात आज आहात की नाहीत बरं बरं

बरं बरं तुमचं आज तर येणं नाहीच शक्य बरं बरं

नाही तुम तुम्ही उद्या येणार असलात तर मी उद्या येईन तुम्ही परवा येणार असलात तर परवा भेटेन मी आपल्याला

ठीक आहे ठीक आहे म्हणजे आता त तसा अवधी हा मध्ये बराच आहे तर आता दाढ तर माझी खूप दुखते आणि मला दुसऱ्या कुठल्या डॉक्टरांकडे जायचं नाही आहे तर मला त्याच्यावर काही तुम्ही तात्पुरते उपाय सांगितलेत तर मी ते करेन आणि मग उद्या मी तुम्हाला भेट घेण्याचं तुमचा प्रयत्न करेन तुमची भेट घेण्याचा वय माझं आता साठीपर्यंत आहे

हो चालेल ना हे बघा वेदना थांबण्यासाठी माझी आता काहीही तयारी आहे म्हणजे जो तुम्ही उपाय सुचवाल तात्पुरता तो मी करेन आणि मला वाट बघेन मी आपली हां बरं हा मग त्याच्यासाठी काय प्रिस्क्रिप्शनची वगैरे आवश्यकता नाही आहे का हां बरं बरं बरं बरं

हो हो नक्की डॉक्टर मी आत्ता म माझ्या घरातल्यांना पाठवतो आणि ती सुमो गोळी आणून घेतो आणि मी उपचार करतो बाकीही कुठूनही माझ्या वेदना थांबणं गरजेचं आहे हां ठीक आहे चालेल चालेल उद्या भेटू या मग तुम्ही आलात की फोन करतो